आमच्या गावात आता पहिल्यासारखे मुले तर खेळ खेळतच नाहीत कारण आता त्यांना पण कळालं त्याचे मम्मी पप्पा त्यांना सांगत आहे की आता बाळा पहिल्यासारखे खेळ खेळू नको कारण आता देशामध्ये खूप अभ्यासामधे खूप स्पर्धा आहेत खूप आता स्पर्धेसाठी त्यांना अभ्यास करावा लागेल नाही तर आपलं काहीच नशीब नसेल त्याच्यात त्याच्यासाठी तू अभ्यास कर बाळा नाही तर तुला काही यशस्वी होणार नाही त्या म्हणून त्याला खेळा म्हणून त्याचं मन हटवतात तसेच म्हणून आता लप्नाशापणी हे तर कोणी खेळतच नाही आबाधाबी खेळ खेळत नाही लंगडी खेळत नाही पहिले आमच्या टाईमला तर खूप जण खेळायची पण आता तर कुणी खेळत नाही कारण आता स्पर्धा वाढल्यात म्हणून त्यानंतर काही खेळण्याची मुदत नाही आणि खेळणं नाही तर त्याच्या शरीराची काही व्यायाम मुदत काही शरीराचे त्याच्या ताकद येत नाही काही नाही निबर होत नाही माणूस त्याच्यासाठी त्यांना खेळायचं पण आवश्यकता असते पण काय आता अभ्यासामुळे न त्याच्यामुळे त्यांना खेळाय टाईमच भेटत नाही अभ्यासही केला पाहिजेत पण इतका नाही की